मला म्हणजे इतर व्यक्तीला खूष केलं की म्हणजे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला खूष पाहिलं आणि खूष केलं तर मला खूप आनंद होतो जसं म्हणजे कोणी अडचणीत आहे आणि त्याला मदत करावी लागते तर मला असं वाटतं त्याची मदत करावं आणि मी मी त्याची मदतही करते आणि त्याला खूष करते म्हणजे आता समजा आपण कोणत्याही प्रॉब्लेम्समध्ये असलो आपले प्रॉब्लेम सॉल्व झाले तर आपण खूष होतो ना तर मला असा छंद आहे की कोणीही अडचणीत दिसलं की त्याची मदत करा त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा तो खूष राहायला पाहिजे मला असं वाटते तर मी कशा म्हणजे कशा म्हणजे मला जशा पद्धतीने त्याला खूष करता येईल मी तशा पद्धतीने त्याची मदत करते आणि तो खूष होऊ शकेल अशी मी त्याची काळजी घेते आणि म्हणजे काही असं इतर गोष्टी आहेत की म्हणजे त्यांना प्रॉब्लेम्स असू शकतात ते मी त्यांना विचारून त्यांचे सॉल्व करते आणि त्यांना आनंदी राहायचं सांगते अशाप्रकारे मी त्यांची मदत करते आणि मग त्यांची मदत केल्यानंतर मला खूप आनंद होतो